आमच्या गावात शंभर घरं आहेत आणि एकच किराणाचं दुकान आहे आणि ते आमच्यासाठी खूपच लाभदायक आहे कारण आम्हाला आमच्या गावात आमच्या गावापासून शहर हे खूप लांब आहे आणि या हेच आमचं मुख्य आमचे जे वस्तू छोट्या वस्तू काय किराणा घ्यायच्या असेल याच दुकानातून आम्हाला घ्यायला लागतं आहे आणि तो दुकानदारसुद्धा आम्हाला चांगल्या वस्तू आणतो कमी भावात देतो आणि आमची तो सेवा करतोच असं होतो आहे आणि आम्ही त्याच्याकडून रेग्युलर खरेदी करतो आम्ही लागणारे छोट्या वस्तू हे त्यांच्याकडूनच घेतो आणि तो आम्हाला योग्य भाव लावतो आमची फसवणूक करत नाय आम्हाला तिथे आणि आमचंच ते दुकान असल्यासारखं आमच्या गावचंच दुकान असल्यासारखं आम्हाला ते वाटतो आणि आम्ही त्याच्यात खूप रमतोसुद्धा